प्रादेशिक राज्य किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे फोटोग्राफी होतात त्यामध्ये तर मी कधी भाग घेतला नाही पण माझी खूप इच्छा आहे की फोटोग्राफीमध्ये असं जागतिक जावं व आपण नंबर घ्यावा मला ही फोटोग्रॅफीची आवड लहान असल्यापासून आहे मला विप मी सुरुवात ही फोटोग्रॅफीला मी थोडे तर असेच तोडकेमोडके फोटो काढायचे व चांगले फोटो मी कॅमेऱ्यामधून काढायला सुरुवात केली दहावीपासून जेव्हा दहावीची सुट्टी पडली तेव्हा मी जंगलात जाऊन वेगवेगळ्या पक्ष्यांची चित्रं ते फोटोग्राफी करायला मला खूप आवडायला लागली मग मी असे वेगवेगळ्या निसर्गाची पक्ष्यांची प्राण्यांचे मग ही सगळ्या माणसांची चित्रं असं काढायला सुरुवात केली मग एक एक वॉर्डर घ्यायला सुरुवात केली मला हा फोटोग्राफीचा छंद खूप आहे त्यामुळे मला नक्कीच आवडेल एखाद्या प्रादेशिक किंवा राष्ट्र पातळीवर मला भाग घ्यायला तर असं मी घेतला तर अजून नाही आहे एकदा पण पण माझी फोटोग्रॅफी बघूनच मला असं वाटते की मी आहे त्यासाठी योग्य व मला अजून थोडीफार मेहनत करावी लागेल ती मी हळूवार करेलच पण मला खूप आवडते फोटोग्राफी मी आता तर वेगवेगळ्या प्री वेडिंग शूटबी असंच फोटोग्राफी करते पण मला जास्त करून असे नवीन पक्षी दिसतात जंगलामध्ये त्यांची फोटोग्राफी करायला खूप आवडते तसेच एखादे नवीन फळ किंवा पावसात फुलणारी फुले व निसर्गरम्य वातावरण यांची मला फोटोग्राफी करायला खूप आवडते आणि एक फोटोग्राफी चा एक छंद लागला ना की आपल्यात असे रमून व्हायला होते व आपण मला असं वाटलं पण नव्हतं की मी एवढी चांगली फोटोग्रॅफर होईल पण झाले मला खूप आवडतात फोटो नक्कीच आवडेल या राज्य राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर फोटोग्रॅफी स्पर्धेत भाग घ्यायला